मी मला आळ् डिसीजन घ्यायला खूप वेळ लागत होता मला आधी मा दुसऱ्या स्कूलमध्ये जायचं होतं पण माझ्या बाबांनी दुसरं स्कूल डिसाईट केलं पण मला त्या स्कूलमध्ये मी काही वर्षं राहिली मग मला लक्षात आलं की बा या स्कूलची कमी फीज आहे पण यांचं जे शिकवण्याची पद्धत आहे ती खूप कमी आहे ते चांगले शिकवत नव्हते सगळे क्लास जे बंद राहत होते आम्हाला वेळोवेळी नुसतं बाहेर खेळायला पाठवत होते मग मी माझा फायल् अभ्यास चांगला होत नव्हता मला जे ही डिफीक्लट होती ते माझी क्लिअर होत नव्हते मग मी डिसाईट केलं की बा आईला विचारले व बाबाला विचारले सांगितले माझे मत सगळे की बा या स्कूलमध्ये माझे चांगलं शिकवणं होत नाही आहे मग मी माझ्या ताईचा वगैरे सल्ला घेतला मग माझ्या ताईंनी सांगितगं ही ही स्कूल छान आहे मग त्या स्कूलमध्ये मी अॅडमिशन घेतली आणि मग काही दिवसानंतर मी त्या स्कूलमध्ये गेली त्या स्कूलमध्ये राहून मला माहीत पडले तिचं जे शिकवण्याची पद्धत आहे ती खूपच छान आहे मला खूपच आवडली त्याच्यानंतर त्याच्यात वेळोवेळी सगळे क्लासेस होत होते सगळे इव्हे फेस्ट फेस्टीवल वगैरे कं होत होते त्यांची शिकवण्याची पद्धत खूपच छान होती तिथे स हिंदी मराठी इंग्लिश सगळ् सगळे क्लासेस एक नंबर खूप छान होत होते मला ती पद्धत त्यांची खू फारच आवडली होती आणि तर ते ते सगळे स्पोट्स वगैरे सगळे होत होते मला तेही पद्धत खूप आवडली आधीच्या स्कूलमध्ये काहीच होत नव्हतं फक्त ते पैसे कु फीज कमी होती म्हणून माझ्या आईबाबांनी तिथे मला टाकलं होतं पण ते नंतर खूप पैसे मागत होते वेळोवेळी शिकवत सुद्धा चांगले नव्हते